आमच्या घरी म्हातारे व्यक्ती आहे त्यांची आम्ही कशाप्रकारे काळजी घेतो ते मी तुम्हाला सांगत आहे ते माझ्या घरी मा माझे सासू सासरे म्हातारे आहे त्यांची मी सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत त्यांची काळजी घेत असते सकाळी त्यांना चाय चाय बिस्किट देऊन त्यांना सकाळी नाश्ता देत असते नाश्ता झाल्याच्यानंतर त्यांना आंघोळीला पाणी देत असते त्यानंतर त्यांचा जेवणाचा टाईम असते त्या टायमावर त्यांना जेवायला देत असते त्यानंतर दुपारी दुपारच्या त्यांच्या सकाळच्या गो जेवण झाल्याच्यानंतर गोळ्या वगैरे राहते त्या गोळ्या वगैरे देऊन त्यांना आराम करायला लावत असते त्यानंतर दुपारी पुन्हा चाय वगैरे चाय बिस्किट देऊन त्यांना दुपारच्या गोळ्या वगैरे देऊन त्यांना सकाळी संध्याकाळी थोडा वेळ फिरायला लावत असते त्यानंतर फिरणं झाल्याच्यानंतर थोडा वेळ बाहेर बसायला वगैरे लावल्याच्यानंतर थोडे हलके फुलके खायला देत असते हलकेफुलके खाणे झाल्याच्यानंतर ते आराम करून थोडा वेळ आमचा जेवणाचा टाईम झाल्याच्यानंतर त्यांना जेव जेवण वगैरे देऊन जेवण वगैरे देऊन त्यांना पुन्हा संध्याकाळच्या गोळ्या वगैरे देऊन त्यांना आराम करायला लावत असते आणि अशा प्रकारे आम्ही त्या म्हातारे वृद्ध लोकांचा अशा प्रकारे त्यांची काळजी घेत असते आणि ते म्हातारे लोक आपल्या घरी असल्याने आपल्याला घराची काळजी राहत नाही त्यामुळे आपण घरी न घरून कुठे जायला निघालो तर बिन चिं म्हणजे चिंता नसल्यासारखा आपण घराच्या बाहेर आपण वावर वावरत असतो घरी आपल्या घरी म्हातारे व्यक्ती आहे बा या याने आपण निष्काळजी होऊन आपण कोणतंही काम करायला निघून जाऊ शकतो म्हातारे लोकांचा हा एक चांगला उपयोग आहे आपल्या घरी अस असले पाहिजे